मी काही दिवसांआधी सिस्काचा इअरफोन घेतलेला सिस्काच्या इअरफोनची क्वालिटी अतिशय वाईट आलेली आहे आपला आवाज समोरच्याला ऐकायला जात नाही आणि समोरच्याचा आवाज आपल्याला ऐकायला येत नाही साऊंड क्वालिटी खूपच बेकार आहे अतिशय वाईट याच्यामधे आहे आवाजस आवाजाचं खूपच प्रॉब्लेम आहे याच्यामधे त्यानंतर याच्या जे बटणं आहेत त्या बटणं पण डॅमेज आहेत आवाज वाढवता येत नाही कमीही करता येत नाही त्याच्यामुळे बटणा असूनही काहीस कामात नाही आहे हे याची जी वायरिंग आहे वायरिंग पण मधेच ब्रेक झालेली आहे त्याच्यामुळे एका साईडचं जे आहे वायर तो काहीच काम करत नाही आहे कानात टाकायचे जे बड आहे ते बट पण हाड आहेत तर त्याच्यामुळे कानात टाकले की ते अक्षरशः रुतायला लागते तर त्याची क्वालिटी पण बडची खूप खराब आलेली आहे हा जो आहे सिस्काचा इयरफोन मला अजिबात आवडलेला नाही आहे